हॅलो कॅबवाले दादा कुठं आहात तुम्ही मी कालच तुमची कॅब गांधी नगरवरून गोरेगावला जाण्यासाठी बुक केली होती पण मी इथे अर्ध्या तासापासून वाड वाट बघते आहे तुमची फारच उशीर झाला आहे तुम्हाला कुठे आहात तुम्ही अच्छा अच्छा ट्राफिकमध्ये अडकला आहात का कुठल्या चौकात ट्राफिक लागलं आहे जरा प्लीज प्रयत्न करा लवकर येण्याचा माझी अशी अशी मिटींग आहे आणि मला जाणं फारच गरजेचं आहे आणि मी काल सांगून ठेवलं होतं तुम्हाला की लवकर यावं लागेल आणि तसं मी अॅडव्हान्स पेमेन्ट पण केलेलं आहे तरी पण तुम्हाला उशीर झाला प्लीज जरा लवकर ट्राय करा हं